मी ऑनलाईनमनून बूट ऑड्डरी केले होते ते बूट त्याबदली भलतेच आल्ले ओते आनि त्याची रिप्लेसमेंट जे होतं पन माजी रिप्लेस झाली नाई त्यामुळे मला असं वाटते की तो माज्या जीवनातला नकारात्मक